नमस्कार राज्यातील लघुउद्योगांना चालना मिळन्यासाठी सरकार वेगवेगळ्या पद्धतीनी मदत करत त्यामध्ये लघुद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वस्तू न लघुद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेली उत्पादनं त्या उत्पादनावरील टॅक्स टॅक्समध्येसुद्धा त्या ठिकाणी सवलती दिल्या जातात म्हणजे लघुउद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणारे उत्पादनावर कमी टॅक्स आकारला जातो आणि जेणेकरून त्यांची उत्पादनाची किंमत ही कमी राहू शकते आणि त्यामुळं तिची विक्री जास्तीत जास्त होऊ शकते त्यासाठीसुद्धा त्या ठिकाणी सरकार अशा लघुउद्योगांना चालना देण्यासाठी टॅक्समध्ये कन्सेशन देतं किंवा रिलॅक्सेशन देतं सूट देतं अशा पद्धतीनं टॅक्सच्या बाबतीतही झालं त्यानंतर त्यांची विक्री होण्यासाठी सुद्धा विक्री होण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण्यासाठी चालना देतं म्हणजे प्रत्यक्ष विक्री करण्यासाटी काउंटर सेलवर काउंटर सेलवर जास्त भर दिला जातो किंवा काउंटरवर प्रत्यक्ष शेल के करण्यासाठी सुद्धा मदत केली जाते आणि त्याचबरोबर ऑनलाईन वेगवेगळे जे काही वेबसाईट्स असतात त्या वेबसाईटच्या माध्यमातूनसुद्धा विक्री करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं त्याचबरोबर असे जे लघुउद्योग असतात अशा लघुउद्योगांना त्या ठिकाणी व्यवसाय चांगल्या पद्धतीने करता यावा उत्पादन चांगल्या पद्धतीनी करता यावं त्यासाठी सुद्धा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सुद्धा म्हणजे औद्योगिक वासाहतीमध्ये सवलतीच्या दराने त्या ठिकाणी फ्लॉट्स उपलब्ध करून दिले जातात सवलतीच्या दरांनी त्याठिकाणी वीज पुरवठा विद्युत पुरवठा त्याठिकाणी सुविधा दिली जाते त्याचबरोबर त्या ठिकाणी बाकीचे जे काही वाहतुकीची दळणवळणाचे साधनं असतात त्या साधनांची उपलब्धता तर त्या ठिकाणी करून दिली जाते म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट्सचा वापर त्याठिकाणी लघुद्योगांना स्वतःच्या विकासासाठी करता येतो त्याचबरोबर लघुउद्योगांच्यासाठी आवश्यक असणारी मनुष्यशक्ती मानव संसाधन मनुष्यबळ हे उपलब्ध व्हावे यासाठीसुद्धा त्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर यांच्या माध्यमातूनसुद्धा प्रयत्न केले जातात अन या शेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी मनुष्यबळ तयार केलं जातं या मनुष्यबळांना त्याठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं म्हणजे जे उद्योगांना आवश्यक असणारं मनुष्यबळ मग ते व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल विक्रीच्या बाबत असेल खरेदीच्या बाबत असेल उत्पादनाच्या बाबत असेल या सर्व टास्कचा विचार करून या सर्व गोष्टींचा विचार करून त्याठिकाणी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम हे केलं जातं आणि प्रशिक्षित स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण दिल्यानंतर त्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठीची सर्व मै मदत त्या ठिकाणी केली जाते म्हणजे कर्ज उभारणं कर्जाची उभारणी करणं कर्ज उभारणी केल्यानंतर उद्योगाची उभारणी करणं मशीनरीची खरेदी विक्री करनं त्याचबरोबर खरेदी करणं त्याचबरोबर उद्योगाचं ते काय बजेट असतं उद्योगाचं जे काय आपण अंदाज करतो ते अंदाज तयार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली जाते म्हणजे अंदाजपत्रक उद्योगासाठीचं किती खर्च येईल अंदाजे मग स्थावर स्टेटवर किती खर्च येईल स्थिर मालमत्तेवर किती खर्च येईल त्यानंतर तरल मालमत्तेवर किती खर्च अपेक्षित आहे याबद्दलची माहिती म्हणजे किती निधी गरजेचं आहे किती रक्कम उपयोगाची आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी उत्पादन करत असतांना त्या ठिकाणी जे काही करंट अशेर्स असतात त्या करंट अशेर्स म्हणजे त्या ठिकाणी लेबर्स असतील मटेरियल असेल म्हणजे मालमत्ता असेल कच्चा माल असेल त्यानंतर आणखी बाकीचा दैनंदिन खर्च असेल त्यावर किती खर्च करावा लागतो याबद्दलची माहिती ही अंदाजपत्रक तयार केलं जातं आणि हे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत केली जाते म्हणजे राज्यातील लघुउद्योगांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत ही सरकारच्या माध्यमातून होते म्हणजे सरकार टॅक्सच्या माध्यमातून मदत करतं उत्पादनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते उत्पादनासाठी आवश्यक असणारा मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं मनुष्यबळ उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं प्रशिक्षण दिल्यानंतरसुद्धा ते मनुष्यबळाची उपलब्धता आता अतिशय महत्त्वाची असते तीही त्याठिकाणी सोय उपलब्ध करून दिली जाते त्यानंतर उत्पादित झालेला माल हा वेगवेगळ्या विक्री प्रदर्शना प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादित झालेला माल हा वेगवेगळ्या विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विक्री करण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे राज्यातून त्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र जी असतात ही अतिशय महत्वाची भूमिका बजावतात

म्हणजे मनुष्याची उपलब्धता कर्जाची उपलब्धता उद्योगाची सुरवात कशा पद्धतीने अंदाज करायचा उद्योगाच्या अंदाजपत्रकं कस तयार करायचं बजेट कशा पद्धतीची तयार करायचे ह्या सर्व गोष्टीची माहिती ही या ठिकाणी डी आय सी च्या माध्यमातून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिली जाते त्याचबरोबर अशा उद्योगांना सेल्स टॅक्समधून सवलत दिली जाते लक्षात घ्या सेल्स टॅक्स एक्साइज ड्युटी अशा जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या टॅक्समधूनसुद्धा कन्सेशन दिलं जातं आणि क जेणेकरून अशा उद्योगाची भरभराट कशी होईल याचा प्रयत्न केला जातो आणि सरकार हे वेगवेगळ्या पद्धतीनी ह्या लघुउद्योगांच्यासाठी या लघुउद्योगांच्या विकासासाठी ह्या लघुद उद्योगांच्या भरपराटीसाठी मदत करत असते